मी सफारी कंपनीची ट्रॉली बॅक घेतली होती त्याचा असा एक प्रॉब्लम झाला होता की त्यामध्ये कसं आपण तशी क दुकानदाराने मला सांगितलं होतं की पाच वर्ष गॅरंटी आहे वॉरंटी गॅरंटी वॉरंटी जी जी दिली होती पण त्याच्यामुळं कसं झालं की ती ट्रॉली बॅग मी नेहमी वापरत गेलो तर ते अवघ्या काहीतरी वर्षभरातच ते फाटायला सुरू झाली त्याची शिलाई उसायला ला ला जाय लागली त्याचे चक्के चक्क्यामध्ये प्ले यायला लागला आपण ओढताना ओढायकरता खूप त्रास द्यायला लागला जसं की आप खूप जड वस्तू ओढत होतो तर त्या बॅगची काही मला अनुभव असा आला की ते कंपनी जरी म्हणते पण ते लवकरात लवकरच खराब होतात आणि त्याची क्वालिटी पण जशी म्हणतात तसंच राहत नाही त्याचे धागे शिलाई उसवतात त्याचे कलर्ससुद्धा जायला लागतात खिपलं पकडतात वगैरे वगैरे असे भरपूर सारे त्याचे प्रॉब्लेम्स आहे खराब येतात तर ते जसे म्हणतात विकायच्या वेळेस त्याप्रकारे त्यामध्ये काहीच क्वालिटी राहत नाही